आम्हाला सिनेमा बघायला खूप आवडतात आणि सिनेमा म्हटल्यावर मला आत्ताचे सिनेमा एवढे नाही आवडत मी लहानपणी खूप बघायची आणि त्याच्यामधल्या स्टोरीमध्ये म्हणजे काहीतरी घेण्यासारखं होतं आणि बघण्यासारखंही होतं त्याच्यामुळे मला नाईंटीज ट्वेंटीजचे जे मूवीज आहेत त्या मला खूप आवडतात त्यापैकी सलमान खानचे स्पेशली मला खूप आवडतो तो आणि त्याच्या मी नेहमी अजूनही त्याच्या मूवीज मी बघत असते